माझ्या घरी माझी ताई आली होती ती गावावरून आली होती तर तिने रस्त्यामधून येता येता माझ्यासाठी समोसे आणले ते मी आधे खाल्ले तर मला आवडले मग तिने मला ॲड्रेस सांगितलं की बा मी इथून इथून घेतला तर मी पण तर काही दिवसानंतर तिथे गेली बर्डीला बर्डीलाच अनुभव रेस्टाॅरंट आहे तिथले समोसे पंधरा रुपये प्लेट असतात तर मी घेतले आणि ते मला इतके आवडले चांगले गरम गरम होते तर ते मी खाल्ले आणि येताना माझ्या मुलींसाठी पण घेऊन आले तसेच साबुदाण्याचे वडे पण तिथे मिळतात तेही मी त्याची पण टेस्ट घेऊन बघितली तर तेही छान होते खायला पण तेही मी पार्सलमधून माझ्या मुलींसाठी घेऊन